स्वयंपाक मला स्वयंपाक करायला खूप आवडतो माझा एक एक आनंदी छंद अशाप्रकारे स्वयंपाक आहे आणि मी मला खूप जेवण करायला आवडतं त्याच्यामध्ये खबरदारी म्हणजे पहिल्यां तर आपण आपण जे स्वयंपाकाला वस्तू वापरणार आहोत ते व्यवस्थित धुवून घेतल्या पाहिजेत त्याच्यानंतर शेगडी वगैरे असेल ती व्यवस्थित पुसलेली असली पाहिजे त्याच्यानंतर आपण जे पुसायला पण जे कपडे घेणार आहोत ते पण व्यवस्थित नीट रोजच्या रोज धुतले पाहिजेत आणि जेवण वगैरे बनवून झालं की ते व्यवस्थित धुवून वाळत घातले पाहिजेत आणि शेगडी वगैरे पण व्यवस्थित पुसली पाहिजे आपण जेवण करून झाल्यानंतर त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेवण करताना काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे आपण तर त्याच्यामध्ये आपण जे घेतो एखादी गोष्ट जसं की जर मी टॉमटो बटाटे घेतले असतील तर ते जास्त पहिल्यांदा म्हणजे धुवून घ्यायचे आहेत दुसरी मन गोष्ट म्हणजे ते जास्त कापायचे नाही आहेत म्हणजे बारीक एकदम काहीकाही लोकं जास्त कापून टाकतात ते त्याच्यामुळे काय होतं तर ते जास्त लवकर शिजल्यामुळे त्याच्यातले न्यूट्रीयन म्हणजे जे आपल्याला पदार्थ जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे ते त्याच्यातून निघून जातात दुसरं म्हणजे जेवण आपण करताना झाकण म्हणजे झाकण लावून करायचं आहे एखाद्या गोष्ट आपण शिजवतो आहे तर उघडी नाही ट क ठेवून शिजवायची त्याच्यातले जे आवश्यक घटक असतात ते निघून जातात वाफेच्या माध्यमातून तिसरी गोष्ट म्हणजे आपण जे जास्त प शिजवायचं सुद्धा नाही आहे अन्न जास्त शिजवल्यामुळे पण त्याच्यातले जे न्यूट्रीयन्टस असतात जे घटक असतात ते त्याच्यातून निघून जातात त्याच्यानंतर जसं की अंडं जर आपण उकडलं तर ते फुटेपर्यंत म्हणजे एकदम फुटेपर्यंत नाही उकडायचं आहे त्याच्यातले जे प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं जे आहेत त्याच्यात ते निघून जातात त्याच्यातून मग आपल्याला काहीच मिळत नाही त्या त्या घटकातून त्यामुळे जेवण करताना खूप काळजीपूर्वक केलं पाहिजे त्याच्यानंतर भांडी वगैरे व्यवस्थित धुवून घेतली पाहिजेत झाल्यानंतर पण ती व्यवस्थित धुवून स् धुवून ठेवली पाहिजेत हे खबरदारी घेणं आपल्याला खूप जास्त आवश्यक आहेत